राज्यातील कला व हस्त परंपरा म्हणजे एखाद्या गड किल्ल्यांवरती किंवा एखाद्या ऐतिहासिक जे वास्तू आहे मंदिरं म्हणा किंवा गडकिल्ले म्हणा ह्यांच्यावर जे बारीक त्याकाळी जे कोरलेले ऐतिहासिक जे चित्रं आहेत किंवा एखाद्या हत्तींचे चित्रं म्हणा किंवा अगॊदरच्या राजा राणींची चित्रं म्हणा यांचं वर्णन ह्या ही ऐति इतिहासाच्या परंपरा आहेत ज्या ज्यांचं वर्णन करणं म्हणजे त्याचा हस्त ज्यांची क त्यांची कला म्हणजे त्या काळची कला इतिहास ऐतिहासीक गडकिल्लांची आणि कलेच्या कलेच्या लोकप्रिय परंपरा ह्या वेगवेगळ्या आहेत गुजरातमधील राजस्थानमधील किंवा आपल्या आपल्याकडील म्हणजे कॉ सिंधुदुर्गातील किंवा असे अनेक देऊळं आहेत की द्या ज्याच्यामध्ये म्हणजे परंपरांपासून आलेली आहेत की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कला आहेत भूर्ज पत्र त्यानंतर वेगवेग असे कला आहेत वेगवेगळ्या लिपी आहेत त्यानंतर वेगवेगळी असे हा म सिंहाची चित्रं किंवा हत्ती प्राण्यांची चित्रं किंवा पक्ष्यांची चित्रं अशी वेग त्याकाळची राजा राणीची वेगवेगळी चित्रंही आपल्याला पहा